अकोला जिल्ह्यात जे आज हायवेज वगैरे होत आहेत त्याच्यामुळे दळणवळणाची साधने सुखसुविधा त्याचा जास्त प्रमाणात चांगला येतो आहे आणि एक रोजगार वाढण्यासाठी पण मदत होत आहे